नागपूर शहरामध्ये वॉटर पार्क सनबान स्पोर्ट साठी पर्यटक साठी पोहण्याकरिता काही असे ठिकाण आहे त्यामध्ये फन अँड फूड विलेज आहे आणि वाघ विला विलेज त्यामुळे तिथे आपण जाऊन रिसॉर्टमध्ये त्यामध्ये बीच वगैरेचा आपण त्यामध्ये अनुभव घेऊ शकतो आणि त्यामध्ये आपल्याला काही रायडिंग वगैरे आहेतच त्यामध्ये आपण स्विमिंग पूल वगैरे राइडस वगैरे आणि झुले वगैरे आहेत त्यामुळे आपण त्यामध्ये पूर्ण आपला दिवस एंजॉयमेंट करू शकतो आणि फुटारा तलाव वगैरे त्याच्यामध्ये नाइटवेअरमध्ये आपण चांगला शो वगैरे त्यामध्ये बीच एंजॉयमेंट वगैरे बघू शकतो त्यामध्ये वॉटरफॉलचे आपण शो वगैरे बघू शकतो आणि त्यामुळे आपण किन्सी तलावमध्ये जाऊन त्याचा पण आपण बोटिंग वगैरे त्यामध्ये जाऊन करू शकतो आणि त्याचा आनंद वगैरे घेऊ शकतो आपण